जर गुडघेदुखी किंवा जर पाठदुखीबद्दल म्हटलं तर मग जे गावातले लोकं असतात तर त्यांच्याकडे मेडिकल वगैरे उपलब्ध नसते जसं आयोडेक्स वगैरे जे की कोणत्याही गुडघेदुखी किंवा कंबरदुखी किंवा मानदुखीसाठी वापरलं जाते तर असे जे मेडिसिन्स असतात तर ते सहजासहजी गावात लवकर भेटत नाही पण मग गावातले लोकं असं करतात की जे माती असते तर ती त्या मातीचा भैलू करतात त्याला गरम करतात आणि जो भाग शरीराचा दुखत आहे तिथे लावतात आणि थोडंसं शेकतात म्हणजे त्याला गरम करून किंवा गरम पाण्याने शेकतात तर त्यामुळे असं होते की जे दुखणं असते ते लवकरच थांबून जात असते आणि अशाप्रकारे मग लोकं त्या एका जखमेला ते शेकतात तर शेकल्यामुळे ते जे दुखणं असते ते कमी होऊन जात असते अन मग ते तसंच वेळेस वेळेस करत राहता हळूहळू कमीच होऊन जात असते तर हा पर्याय लोकं जास्तीत जास्त वापरतात गावातले